अशी बरीच स्थाने स्थानिक किंवा प्रादेशिक पर्यटनस्थळ आहेत जसं की आम्ही इथे सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये राहतो इथे रांगणा किल्ला आहे किंवा कुडाळ तालुक्यामध्ये अशी बरीचशी मंदिरं आहेत की जिथे पर्यटनात साठी चालना देण्यासाठी ती खूप महत्वाची आहे लक्ष्मीारायण मंदिर हे अतिशय सुंदर असं मंदिर आहे छोटी छोटी मंदिरं छोटे छोटे किल्ले हे सिंधुदुर्ग किल्ल्यात भरपूर आहेत आणि ते पर्या पर्यटनासाठी चालना देण्यासाठी गरजेचे आहेत